तसं सगळे बरंच ग्रंथ वाचलेले आहेत स् गजानन महाराज महात्म्य ते स्वामी समर्थ महात्म्य दासबोध वाचला आहे अशा ल स्टोऱ्या वाचते नॉवेल्स वाचते खूप वाचनाचं आवड आहे पण ओवीबद्ध कोणतं लक्षात नाही तसं महाभारत पाहिलेलं आहे महाभारत पाहताना महाभारतातल्या ओळी वगैरे लक्षात राहतात लक्षात राहतात म्हणजे स् मराठी एक मराठी भाषा वगैरे आवडती मराठीत जास्त शिरीयल पाहाते श्लोक वगैरे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन फळा फळाची अपेक्षा न करता कामं करत राहायचं कर्म आपले कर्म करत राहायचं फळ आपोआपच मिळत असते फळाची अपेक्षा न कर करताचये